मी जे एक फोटोग्राफ केलं होतं की एका पक्ष्याचे फोटो काढले होते मी डि एस एल आरमधनं तर त्याचं वर्णन असं आहे की मी आमच्या घराच्या पाठीमागे एक जंगल होतं त्या जंगलात आम्ही एक फोटोशूट करायला गेलो होतो मुलांचे तर तिथं एक असे पक्षी एक सुतारपक्षी म्हणून एक असतो आपला आढळतो आहे आपल्या महाराष्ट्रात तर त्या फ पक्षीचे फ काही फोटोग्राप घेतले होते म्हणजे त्याचं वर्णन सांगायचं झालं तर त्याची चोच मोठी तो एका लाकडावर बसून सॉरी झाडावर बसून टोच मारत होता तिथं एकदम आणि मिनीमिलॅस्टिक फोटो काढला होता आपण त्याचा तो की म्हणजे मागून ब्लर आणि त्याचा तो जो ऑफबिट होता एकदम क्लियर म्हणजे एक भारी चांगला एक्सपिरियन्स होता